नमस्कार मी रसिका मी गेले काही दिवस तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते परंतु प्रत्यक्ष संपर्क होत नसल्याने मी असा विचार केला की मी तुमच्यासाठी हा आवाजातील संदेश पाठवते तुम्ही जे वाहन खरेदी करत आहात त्या वाहनाच्या कारच्या वाहन वाहन नोंदणी तपशिलांची पडताळणी करणार मला मदत करताना आनंद झाला आहे मी ती सगळी कागदपत्रं डिजीलॉकरमध्ये सेव करून ठेवली होती मी डिजीलॉकरमधील कागदपत्रं तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते तुम्हाला त्याबद्दल अजून काही अतिरिक्त माहिती हवी असल्यास मला कळवा किंवा वाहनासंबंधित त्याच्या परवाना सह संबंधित अतिरिक्त माहिती किंवा ज्यादा माहिती हवी असल्यास मी तुम्हाला मदत करू शकते आणि त्यात मला आनंदच होईल कृपया जर तुम्हाला अशी काही अतिरिक्त माहिती हवी असेल तर तुम्ही मला कळवा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन धन्यवाद